मी माझ्या सहभागी होत असलेल्या काही मनोरंजननात्मक उपक्रमांची यादी करू शकतो आणि तुम तुम्हाला पण सांगू शकतो कारण माझ्या मोकळ्या वेळात मी मनोरंजन होण्याकरता भरपूर काही गोष्टी वापरतो त्याचाच म्हटलं तर मी सगळ्यात जास्त वापरणारी गोष्ट म्हणजे मी टी व्ही आणि मोबाईल जास्तीत जास्त प्रमाणात वापरतो तर आताच्या माझ्या जीवनात म्हणजेच सगळ्यांच्याच जीवनात सगळ्यात जास्त वापरली जाणारी गोष्ट म्हणजे मोबाईल असते तर मोबाईलमध्ये मी माझ्या कालांतराने सांगायचं म्हटलं तर आणि माझ्याप्रमाणे सांगायचं म्हटलं तर मी माझ्या फोनमध्ये भरपूर काही गोष्टी बघत असतो आणि मनोरंजनात्मक गोष्टींचा वापर पण करतो तर ते म्हणजे कसं तर मी माझ्या मोबाईलमध्ये गेम्स खेळतो मी माझ्या मोबाईलमध्ये मूवी बघतो सिनेमा बघतो सिरियल्स बघतो यूटूबच्या बऱ्याच व्हिडिओ बघतो तर ह्यातून माझ्या काही शैक्षणिक क गोष्टींमध्ये पण खूप मला उपयोग होतो याचा आणि काही गोष्टी मला जेव्हा ताणतणाव येतो त्यावेळेस मी मोटिवेशनल गोष्टी यूटूबद्वारे वगैरे पाहत जात असतो तर मला त्यापैकी भरपूर काही यूटूबर्स पण आवडतात की ते मला कंटिन्यू मोटिवेट करत राहतात मोबाईलच्या आणि मनोज मनोरंजनाच्या उपयोदा उपयोगाद्वारे मला अशा भरपूरच गोष्टी भेटतात की ज्याने मी माझं टेन्शन आणि माइंड रिफ्रेश करू शकतो तर सांगायचं झालं तर मनोरंजनाकरता सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे हसायचे मूवी खूप जास्त बघायचे तर ते आजकाल मोबाईलमध्ये ओ टी टीवरती भरपूर रिलीज केले जातात तर तुम्हाला चित्रपटगृहात पण जायला लागत नाही त्यासाठी तुमचा खूप काही वेळ पण वाचतो तर मोबाईल हा यूज केलाच पाहिजे कारण मोकळ्या वेळेत तुम्ही जर बसला तर तुम्ही काही गोष्टी करू शकता त्या म्हणजे काय तुम्हाला एंटरटेनमेंटसाठी मोबाईलमध्ये लोकगीते पण असतात चांगले चांगले साँग्स असतात म्युझिक असतात की ते तुम्ही ऐकून तुमचं माइंड रिफ्रेश करू शकता आणि ते तुम्ही कोणालाही ऐकवू शकता तुम्ही दूरध्वनीद्वारे कोणाशी पण बोलू शकता तर मोबाईलमध्ये तुम्हाला जर काही नृत्य रंगभूची आणि वाचन करायचे असेल तर तेही करू शकता कारण माॅबाईलमध्ये खूप काही आर्टिकल्स वगैरे आहेत की जे तुम्ही गुगलला जाऊन वाचू शकता